हो राव केव्हा जायचं तर

तिथं काय आहे म्हणजे बघण्यासारखं काय आहे

हो जाऊ ना टूर वूर काढू नाही तिकडे नागपूर फिरायला जाऊ मेट्रोमध्ये बसू जाऊ एक जेवण आणि करू

ठीक आहे नाही काय म्हणताय फोरवीलरने जाऊ ठीक आहे ना जायचं मग